मी मराठी भाषा माझ कशी मी माझी मराठी भाषा कशी शिकली जशी मी माझा जल्म महाराष्ट्रात झालेला आहे तर माझ्या घरचे पण म्हणजे मराठीच बोलत होते तर सगळे म्हणजे मराठीत बोलणं तर मग मला मराठी येत होती आणि मी मराठी शाळेतच शिकलेली आहे आणि बरेचसे म्हणजे कुठे जातो आपण वगैरे तर मराठीतच बोलावं लागते आणि मराठी भाषा खूप आवडते आणि मला मराठी असण्याचा गर्व आहे आणि मला मराठी गाणी वगैरे ऐकून ऐकून आणि जसे की मला इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस लावाय लागले कारण की इंग्लिश आपली मातृभाषा नाही आहे तिकडे तर त्याच्यात थोडी मला तकलीफ होती पण मला मराठी भाषा खूप आवडते